नमस्कार साहेब मी पवनराजे ठोंबळ मी आत्ताच पुणे ते धाराशिव ट्रेनमध्ये प्रवास करून आलो तर माझ्या प्रवासामध्ये ज्या काही मला त्रुटी जाणवल्या किंवा अडचणी जाणवल्या तर त्या सुधारणा व्हाव्या रेल्वेच्या प्रवास सुधारावा यासाठी मी आपल्याला काही सूचना देऊ शकतो कृपया देऊ शकतो का ओके सर धन्यवाद तर या पूर्ण प्रवासामध्ये प्रवास अगदी छान झाला गाडी वेळेवर आली परंतु त्यामध्ये काही तिकिटाचं तिकिटामध्ये ज्या थोडंसं जरा चूकभूल झाली होती दोन प्रवाशांचं तिकीट नंबर य सीट नंबर एकच होता तर त्या संदर्भात रेल्वेचं जे आपलं ॲप्लिकेशन किंवा सिस्टम आहे त्यांनी लक्ष द्यावे आणि बाकी जे टॉयलेट्स वगैरेची स्वच्छता जी आहे त्याकडे एक थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे कारण प्रवासी खूप असतात ते आता मेंटेनन्स करणं अवघड आहे हे देखील मान्य आहे परंतु थोडंसं होईल त्या पद्धतीनं लक्ष देणं त्याच्याकडे आवश्यक आहे असं मला वाटतं सर अगदी सर नक्की या सूचना तुम्ही विचारात घेतल्या घेतल्याबद्दल सर धन्यवाद